मी वारंवार फिरायला जाते माझं आवडतं पर्यटन स्थळ आहे महाराष्ट्रातील सांगायचं झालं तर महाबळेश्वर आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सांगायचं झालं तर बेंगलोर आहे मला प्रवास करायला आवडतं कारण प्रवासामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अनुभव येतात वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या वेगवेगळ्या ठिकाणचं आपल्याला दर्शन होतं आणि हे अनुभव आपल्याला पुढं समृद्ध करत जातात म्हणून मला फिरायला तर आवडतंच